मला वाचन करायला अतिशय आवडते परंतु मासिक साप्ताहिक किंवा असे कोणतेही लक्ष नाही मी प्रवाहासोबतच मला जे मिळेल ते वाचायचा मी प्रयत्न करतो मी कादंबरी मासिक साप्ताहिक अगदी दैनिक पेपरही वाचतो पेपर वाचायला मला अर्धा एक तास पुरेसा आहे मासिक किंवा साप्ताहिक दीड ते दोन तासात पूर्ण करतो कादंबरी म्हणाल तर एक ते दोन दिवस लागतात परंतु मी चार ते पाच तास सलग वाचन करू शकतो